मी पुण्यातल्या एका दैनिकासाठी लेख लिहित होतो आणि मग पुढे त्या लेखांचं सगळं रूपांतर आम्ही एका पुस्तकामध्ये केलं ते लेखाचं जे नाव होतं ते डफावरची थाप या नावानं महाराष्ट्रातल्या शाहिरांचं अल्पचरित्र मी लिहित होतो त्यावेळी हयात असलेल्या आणि मग नंतर त्याचं वंदितो तुज शाहिरा असं पुस्तक रूपानं आम्ही प्रकाशित केलं ज्यावेळी मला काही लिखाण करायचं होतं त्यावेळी स्वाभाविक काही गोष्टींचं महत्त्व होतं की एकतर प्रत्येक वेळी ज्यावेळी एखादी माणूस आपल्या स्वतःविषयी सांगत असतो त्यावेळी त्या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतात म्हणजे एखाद्याने आपण काय केलं काय नाही या विषयीची माहिती सांगताना ओघामध्ये काही काही वेळा जास्तदेखील सांगितलं जातं किंवा काही लोकांना अशी सवय असते की ते आपल्याविषयी खूप काही बोलत नाहीत मा हे खऱ्या अर्थानं आव्हान असं आहे एखादं एखादा माणूस आपल्याविषयी इतकं सांगत असतो की बस आता त्याला सांगावं लागतं अरे नाही थांब जरा थोडंसं श्वास घे आणि मग नंतर बोल पण काही लोकं असे असतात की ते त्यांच्या विषयी काही सांगणं हे त्यांना खूप अडचणीचं असतं त्यांना तसं ते जमत नाही म्हणजे आताच्या भाषेत आपण ज्याला म्हणतो ना सेल्फ मार्केटिंग ते सेल्फ मार्केटिंग प्रत्येकाला जमतं असं नाही मग अशा वेळी त्या माणसाला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्या आयुष्यातल्या काही घटना काही प्रसंग हे सगळं आपल्याला समजून घेण्यासाठी देखील खूप प्रश्नावली काढावी लागते आणि मग त्या निमित्तानं आपल्याला त्या माणसाला सतत बोलतं ठेवावं लागतं आणि त्याच्यातनं आपल्याला काही माहिती मिळू शकते आणि ते हे करत असताना मग मात्र खूप गमतीजमती आपल्याला अनुभवायला येतात एखाद्या वेळी एखादी गोष्ट चुकीची देखील त्यांच्याकडनं सांगितली जाते पण ज्यावेळी आपल्याला समाजासमोर हा सगळा विषय साहित्य म्हणून आणायचा असतो त्यावेळी त्यातली सत्यता पडताळणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे त्यातली जी सत्य बाजू आहे ती आपल्याला समाजासमोर मांडावी लागते बरं आपण त्या सगळ्या विषयाकडे पाहताना थोडं थोडं तटस्थ वृत्तीने आपल्याला पाहावं लागतं आणि त्या दृष्टीने आपल्याला लेखन करावं लागतं त्यामुळे अशा काही ज्यावेळी मंडळींना आम्ही भेटलो किंवा त्यांच्याविषयी मी लिहिलं त्यावेळी त्यांच्याकडनं प्रेरणाही खूप काही मिळाली आणि काही करताना काही वेगवेगळे अनुभव देखील या निमित्तानं मला मिळाले आणि आता तर सध्या फोनचा व्हॉट्सॲप आणि या सगळ्या गोष्टीचा जमाना असल्यामुळे वेगवेगळी लोकं आपल्या आपल्या पद्धतीने लिहितच असत शेवटी काही नेरेटिव समाजामध्ये निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी लिखाण हे करावंच लागतं आता नुकतीच एक मोठी निवडणूक झाली लोकसभेची त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील आपला पक्षाचं स्वतःचं काही निरेटिव किंवा विरोधकांच्या विरोधातला नेरेटिव हे समाजापर्यंत पोहचवण्यासाठी अशा ब्लॉगने मात्र खूप मोठं काम केलं काही लोकांनी ते चांगले ब्लॉग लिहिले आणि काही लोकांनी राजकीय पद्धतीने देखील आपल्याला कसा फायदा होईल या दृष्टीने ब्लॉग लिहिलेले आहेत त्यामुळे चांगलं असेल तर आपण ते वाचतोच ह्याच्या पलीकडे काय